हॅलो हाय बोल ना झालं माझं आपलं साठे कॉलेज आहे माहीत आहे पार्ल्याला हां मग तिथे झालं माझं

अच्छा

अच्छा अरे बापरे सीट खाता नाही नाही हे चुकीचं हो ना बघ तुला सांगू स्नेहा आता कसं झालं आहे की आता खूप इश्यू झाले आहेत असे की ओ बी सी आहे आम्ही मराठा कास्ट आहे तर आम्हाला भेटत नाही तुम्ही काय एस सीवाले ॲन टीवाले तुम्हा लोकांना तर आरक्षण आहे म्हणून तुम्ही तर चांगलं आहे तुम्हाला फिफ्टी टू काढून सुद्धा तुम्हाला उच्च माध्यमिकमध्ये शाळा कॉलेजसमध्ये तुमचं प्रवेश होत आहेत करून पण हे योग्य नाही ना कारण की त्याच्यात आपला दोष काही नाही आहे बरोबर जे आपल्यासोबत जे एस बघ आता जे लोवर कास्टवाले होते मग आपणच पकड दलित वर्ग जो आपण म्हणतो बरोबर तर दलित वर्ग आपण आहोत आहोत आय मीन आपण होतो आता दलित नाही आहेत आपण आपण आता बुद्धिस्ट आहोत पण कसं आहे माहीत आहे की दलित दलित वर्ग आहे तर हे लोकांना हे लोकांना अगोदर आपल्याला काही फॅसिलिटीज अवेलेबल नव्हत्या पण आप बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला किती किती काही फॅसिलिटीज अव्हेलेबल करून दिले बरोबर त्याच्यात आपल्याला आपल्याला ह्यांनी आरक्षण वगैरे दिलं बरोबर तर तसंच ओ बी सी वगैरे वाल्यांना पण आरक्षण त्यावेळेस देत होते ब्राह्मण जे असतात त्यांना देत होते पण त्यांनी घेतलं नाही बरोबर तर ते आपला लुकआउट नाही आहे ना ते त्यांचा लुकआउट आहे बरोबर ब त्यांना त्यांनी नाही त्यांनी नाही घेतलं त्यांच्या पूर्वजांनी नाही घेतलं त्याच्यासाठी फ्युचरमध्ये आपणही काही नाही करू शकत आहे आणि आपल्यासोबत जे स्टुडंट्स आहेत म्हणजे जे लोकं बोलले आहेत तुला ते पण काही करू शकत नाहीत बरोबर मग त्याचं मग तू मग अरे तू त्यांना सम तू चिडू नकोस कारण की आपण चिडून काही फायदा नाही आहे बरोबर व्यवस्थित जेव जर व्यवस्थित त्याने विचारलं तर व्यवस्थित आपण सांगायचं की बाबा रे बघ मला ना आय डोंट नो मला नाही माहिती कास्टीजम करू नको माझ्यासोबत तर करू नको आणि मला पर्सेंटेज खूप छान भेटले आहेत आणि कमी जरी पर्सेंटेज भेटले असते तरी आरक्षणामुळे आम्ही पुढे जातो आहे आणि आरक्षण तुम्हाला नाही भेटत आहे त्याच्यात आम्ही काहीच करू शकत नाही राईट बरोबर तर त्याच्या ते आता माझ्या हातात नाही आहे ते सरकारच्या हातात आहे आपण त्यासाठी काही करू शकत नाही तर तुला जे जो पण कधी बोलेल की तू आमची सीट खाल्लीस तर त्याला एकच उत्तर द्यायचं की त्याच्यासाठी ना मी काही करू शकत आहे ना तू काही करू शकत आहे त्यासाठी जे बसले आहेत जे अधिकारी बसले ते अधिकारी त्यासाठी बरोबर बघून घेतील काय योग्य काय अयोग्य कुठला कलम लागू करायचा आहे कुठला नाही बरोबर ना हा यार असंच बोलायचं यार मग काय बोलणार आता भांडायला उठलं तर बापरे नको आपल्या आपल्याला आपण भाई भांडायच्या मार्गातच पडायचं नाही बरोबर हां हां चालेल च माझं झालं आहे तसं तुझं झालं की मला सांग ठीक आहे ओके चल बाय